यवतमाळ जिल्ह्यातील काही स्थानिक कथा किंवा आख्यायिका काय आहेत म्हणजे जर आपण बघितलं तर यवतमाळ हा महाराष्ट्रातील राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे आणि जर आपण बघितलं तर विदर्भात आणि जर यवतमाळमध्ये बघितलं तर यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्हा आहे बालाघाट डोंगर रांगापासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा आहे यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वेगवेगळे तब्बल क्षेत्रफळ तेरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस किलोमीटर्सचा आहे तिथली जनसंख्या वीस हजार सात वीस लाख सत्त्याहत्तर हजार आहे उपवि उपविभागाचे नाव तालुक आणि म् मुख्य भाषा तिथे मराठी बोलली जातात आणि जसं बघितलं आपण यवतमाळ ही एक खूप छान सिटी आहे जे की डोंगराळ याच्यामध्ये विभागली गेलेली आहे भौगोलिक सान उत्तर अक्ष अक्षांचं आहे आणि प्रत्येक वेळेस जर आपण यवतमाळला जेव्हापण आपण जाऊ तिथे बघू तर आदिवासी गावे आहे तिथे वेगवेगळी गावे आहेत त्या गावांची संख्या तीनशे चौतीस पांढरकवडा गाव आहे उपाययोजना गाव आहेत छोटेछोटे गाव आहेत आणि तिथली परंपरा आदिवासी लोक तिथे जास्त असतात आणि छोटे छोटे गावांमध्ये वेगवेगळया परंपरेचे लोक असतात तिथे वेगवेगळ्या कास्टचे रिलिजनचे लोक असतात तीर मनोरंजन कथा य पौराणिक कथा सांगणारे असे पुष्कळ सारे मंदिर आणि अविभाज्य घटा भेटून जाईल जिथे की आपण जाऊन एक वेगळीच यवतमाळची एक कथा त्याची हिस्ट्री काय होती ही आपल्याला त्यावरून कळते